आपली मराठी भाषा जतन करण्यासाठी घरातल्या सर्व व्यक्तींनी मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे तसेच काहीजण इंग्लिशमध्ये बोलतात टेबलला टेबल म्हणतात फॅनला फॅन म्हणतात तसेच आपली भाषा हे करण्यासाठी आपल्याला पुस्तके जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मराठी पेपर गिपर वाचायला पाहिजे तसेच पुढे जाण्यासाठी ज्ञानेश्वरी मराठी मधील हे वाचणे अजून खूप परंपरा आपल्या मराठीची खूप ही चाललीय त्यामुळे सगळी मुलं इंग्लिश मीडियमला जातात मराठी मीडियम पण करायला पाहिजे सर्व मराठी भाषेत बोलायला पाहिजे आपली भाषा टिकवण्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न करायलाच पाहिजे